माझी आजी अशी बाहेर झाडं लावत होती तर मी तिच्यापाशी जाऊन बसत होते तर ते झाडं लावत होते तर मग मी बघत होती मला पण तेव्हापासून खूप आवडते झाडं लावायला तर आम्ही बाजूला घराच्या मागे खाली जागा आहे ना तिथे खूप सारे झाडं लावलं चक्रीचं झाड लावलं गुलाबाचं झाड लावलं झेंडूचं झाड लावलं शेवंतीचे झाड लावलं कलम लावली खूप सारे वेल लावले असे खूप बगीच्यासारखं बनवलं छान मी त्याला दररोज पाणी टाकते सकाळ संध्याकाळी त्याला पाणी टाकते त्या तिथे कचरा झालेला तो उचलते हळू बाजूला कचरा वगैरे झाला तर तो उचलते बगीचा वगे बगीचा छान मग जर आम्ही जर मी जर बाहेर आली तर मला ते झाडं दिसली तर खूप सुंदर दिसतात असं वाटते त्यांनाच बघत राहू असं खूप छान वाटते जर मी शाळेत जाताना किंवा येताना मला एखादी झाड दिसलं ते झाडाचं फूल वगैरे छान दिसलं तर मी घेऊन घ घेऊन घरी येतो घरी आल्यावर मग त्या बगीच्यामध्ये जातो तिथे माती खोलतो मग झाड लावते मग नाही का पाणी टाकते मग माती झाकते मग ते दोन तीन मी दोन तीन दिवस पा छान पाणी टाकतो त्यानंतर मग मोठं झाड होते मग खूप सुंदर आवडते फुलं आम्हाला मग आम्ही देवाला पण वाहू शकतो आणि असं कोणाचा बड्डे वगैरे राहिला तर तेव्हा पण देऊ शकतो आणि तसंच आमच्या शेतात पण असे झाडं लावलेले आहे वांग्याचं आलूचं मिरचीचं शिमला मिरचीचं टोमाटर यांचे पण आम्ही शेतामध्ये झाडं लावल्या तर शेतामध्ये जर गेली तर मी दररोज पाणी टाकते त्या शेतामध्ये गेले पाणी वगैरे टाकते छान दिसते ते मोठे होतात त्यांना उगवते फुलं येतात पहिलं मग मग मिरची किंवा टमाटर काही पण राहते मग ते घरी घेऊन येतो आम्ही त्यानंतर मग घरी आणल्यावर त्यांच्या भाजी वगैरे खातं आणि अजून दरो दररोज पाणी टाकतो त्याला जर पाणी टाकलं तर छान होतं तसेच बाजूचे लोकं म्हणतात छान बगीचा बनवला तुमच्या घरापाशी हा मला खूप आवडते झाडं लावला असं वाटते का त्यांनाच बघत राहू खूप छान वाटते झाडं वगैरे लावलं तर आमच्या शेतात पण लावले ना आम्ही आमच्या बाजूला पण लावलेल्या आहे असं बगीच्यासारखं नाही का दररोज पाणी टाकते त्यांना तिथे कचरा झाली असं तो झाडून टाकते खूप छान छान झाडं दिसतात लोकं पण म्हणतात किती मस्त बगीचा आहे छान वाटते असं म्हटलं तर आ मग मी सांगून देते का मीच दररोज पाणी टाकते त्याला दररोज हे करते ते करते छान वाटते मला पण असं वाटते की त्यांच्याकडं बघत राहावं खूप छान वाटते आणि फोटो वगैरे काढायचे राहिले तर फोटो पण काढते आणि छान वाटते असं फूल वूल लावलं तर मस्त पाणी वगैरे टाकतो छान आम्ही तिथे आणि मग असंच खेळतं बगीच्यामध्ये फुलतोड ना फेकतो खूप छान वाटते बगीच्याला बघतच रहावं असंच वाटतं